हॅलो ओला कॅब एजन्सी का मी म मला तुमच्याकडून एक मोठी कार बुक करायची होती आम्हाला जरा फिरायला जायचं आहे आमच्या घरातले आम्ही स सिनियर सिटीजन सहा सात जण आहोत एवढ्या जणांना पुरेल अशी कॅब मला बुक करायची आहे तर तु तुम्ही बुक करून घ्या आणि ती म्हणजे मुख्य म्हणजे सिनियर सिटीजन आणि प्रत्येकाची एक एक बॅग एवढे तरी मोठी गाडी तवेरा किंवा इनोवा असली तरी अजूनच चांगलं तर आम्हाला बुक करायची आहे आणि आम्हाला सोमवारी जायचं आहे आणि दोन तीन दिवस आम्हाला ती कार तुमची लागणार आहे त्याच्यासाठी तुमच्या कारवरचा ड्रायव्हर सुद्धा म्हणजे एकदम चांगला असला पाहिजे कारण सगळे सिनियर सिटीजन आहेत त्याच्यामध्ये त्यांना निवांत फिरणं हे करता येईल गडबड न होता करता ड्रायव्हर आम्हाला सगळीकडं फिरवेल असा ड्रायव्हर असलेली कार मला बुक करायची आहे आणि कारमध्ये असं जर का ए सी वगैरे म्हणजे व्यवस्थित असेल तर अजूनच चांगलं कारण उन्हाचा परे हे हो नाही म्हणून ए सी कारच आम्ही बघतो आहोत आणि अशी कार आम्ही बुक करू म्हणजे आम्हाला लागणार आहे तर तुम्ही आम्हाला आमची व्यवस्था करून द्या कार बुक करून आणि चांगला ड्रायव्हर असलेलीच कार द्या आणि आम्हाला सोमवार ते गुरुवारपर्यंत कार लागणार आहे आणखी कारमध्येच जरा सगळी व्यवस्थित नीट स्वच्छ कार असावी वास वगैरे येणार नाही अशी असा असावी कारण बंद कार असल्या की त्याचा वास येतो आणि ते मग नंतर का जेव्हा फिरतो आपण तेव्हा त्याचा खूप त्रास होतो मग उलट्या वगैरेंचा असं काही होणार नाही अशी कार आम्हाला पाहिजे तर आम्हाला तशी कार तुम्ही बुक करून द्या